जुने मोबाईल फोन आणि सध्याचे स्मार्ट फोन या दोघांमध्ये खूप फरक आहे जुन्या फोनमध्ये एवढ्या सुख सुविधा नव्हत्या त्यावेळेस जुन्या फोनमध्ये फक फक्त कॉल करणे आणि कॉल येणे कॉल येणे जाणे एवढंच होतं आणि एस एम एस होतं बस बाकी काहीच नव्हतं आणि थोडेसे साँग होते आणि स्मार्ट फोनमध्ये सर्व आहे म्हणजे सर्व उपयुक्त आहे कॉल येतात जातात पण मेसेज होतात व्हाट्सअप आहे इन्स्टा आहे एफ बी आहे आणि अनेक असे ॲप आहे ट्विटर आहे असे ॲप आहेत आणि आपण जास्त करून ऑनलाईन कामं आपण मोबाईल वरूनच करू शकतो व्हिडिओ कॉल या स्मार्ट फोन वरूनच करू शकतो पहिलेच्या मोबाईलमध्ये आपण एकमेकांना पाहू शकत नव्हतो पण या स्मार्ट फोनद्वारे आपण एकमेकांना पाहू शकतो आणि आणि आपण पैसे पाठवू शकतो ऑनलाईन पैसे पाठवू शकतो गुगल पे वरून आपण दुसरं कोणाला पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन पैसे पाठवू शकतो ऑनलाईन कामं करू शकतो लगेच आपण फॉर्म भरू शकतो एखादे तिकीट बुक शक बुक करू शकतो किंव किंवा मॉल पिक्चर बघायला जायचं असलं तर आपण तिकीट बघू शकतो बुक करू शकतो आणि विमानाचं तिकीट ट्रेनचं तिकीट बसचं तिकीट अशा खूपशा सुविधा या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत आणि आपण जर का इथे असलो आणि दुसरा व्यक्ती दुसऱ्या गावात असला तर आपण त्याची लोकेशन चेक करू चेक पण करू शकतो स्मार्ट फोन हा खूप छान म्हणजे इंटरनॅश म्हणजे इंटरनॅशनल फोन आहे आणि इंटरनेटचं भरपूर काम ह्यात करत असते मी जिओचं सिम वापरते आणि दर महिन्याला मला तीनशे रुपये खर्च येतो टू जी बी डाटा मिळतो आणि भरपूर म्हणजे चांगला भरपूर डाटा मिळतो तेवढ्या डाटामध्ये वरते कधी कधी डाटा कमी पण पडतो तर जुन्या मोबाईलमध्ये आणि नवीन स्मार्टफोनमध्ये हा फरक आहे